आमच्या पवनारला बारा फरवीरीला यात्रा राहते छान मस्त नदीच्या काठावर तिथे नदी आहे आणि तिथे मंदिर आहे रामाचं मंदिर आहे आश्रम आहे सगळं तिथे राहतात आणि छान मेळावा राहतात आमच्या पवनारला आम्ही लहानपणी पण खूप खेळत होतो लहानपणी आम्ही ते तिथे फिरत होतो नानाजी महाराजाची यात्रा राहत होती तिथे पण जात होतो आम्ही आजनसरला पण जात होतो तिथे पण आम्ही असं गप्पा करायचं छान चिवडा पाणी खायचं खेळायचं आणि झुला वगैरे झुल्यावर बसायचं पाळण्यावर गीन आणि आम्ही आमच्या पवनारला पण तेच करते आमच्या पवनारला पण यात्रा आहे ना तर आम्ही तिथे जातो आणि मुलांना घेऊन तिथे आम्ही खेळतो तिथं खाणं पिणं वगरे सगळं करत असतो आम्ही तिथे आणि खेळणे घेतो छान चिवडा पाणी नदी नदीवर जाऊन फोटो वगैरे काढतो